आमच्या क्षेत्रामध्ये मृत्यूची संख्याच ज एवढं काही कारण नाही आहे जास्त कारण मृत्यूची संख्या म्हणजे शेतव शेतकरी म्हणल्यावर मृत्यूची संख्या तर सर्वकडंच चालवली आहे तर आमच्याकडं तसं काही मृत्यूचे जास्त कारण नाही आहे आणि बालमृत्यूचं प्रमाण आमच्याकडं जास्त आहेच नाही म्हणलं तरी चालेल आणि ल कसं लहान मुलांसाठी लसीकरणाची उपलब्धता नेहमी केली जाते लहान मुलांना काळजी घेतल्या जाते आमच्याकडे बालमृत्यूचं किंवा क मुलाबद्दल मुलाचं काही जास्त हे येत नाही कारण हॉस्पिटल वगैरे आमच्याकडे सरकारी दवाखाना वगैरे चांगले आहेत आणि सरकारी योजनासुद्धा आहेत सरकारी योजना म्हणले म्हणजे कसं लसीकरण असतं तीन महिन्यानी लसीकरणाचं म्हणजे जानेवारीनंतर री डिसेंबर जानेवारी महिन्या महिन्यामध्ये एक असतं पस पोलिओ म्हणून आपण ते लसीकरण असतं म्हणजे सरकारी म्हणजे घरोघरी जाऊन ते किती बाळांना दिल्या जातात त्यामुळं बालमृत्यूचं एवढं काही जास्त आमच्याकडं प्रमाण नाही आहे आणि मोठ्यांचं बाकीच्यांचं तर दुसरं तसं काहीच प्रॉब्लेम नाही मोठ्या मुलांचा सुद्धा म माणसांचा सुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे